अकोला जिल्ह्यामधील जे हवामान आहे तिथलं जे काही तापमान आहे उन्हाळा झाला हिवाळा झाला इव्हन पावसाळा झाला हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे टेम्परेचर असतात किंवा तापमान असतात तो मला अनुभव असा मिळालेला आहे की मी तिथे अकोल्यामध्ये एक बघितलं की तितका पाऊस असतो तितकाच उन्हाळा पण असतो तितकाच हिवाळा पण सुद्धा असतो म्हणजे तापमानामु जेव्हा उन्हाळ्यामध्ये जेवढं तापमान असते बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तसं हिवाळ्यामध्ये इव्हन सुद्धा खूप जास्त प्रमाणात थंडी असते ते आणि पावसाळ्यामध्ये इव्हन सुद्धा मान्सून या याच्यामध्ये न रेनफॉल फार जास्त होतो कारण की मी काही ठिकाणी असं बघितलं एकदा तर असं झालं की पूर येऊन गेलेला आहे नदीला इतका पाऊस झालेला आहे त्या पुरामुळे ज्या काही आमच्या इथले जे नदीकाठचे जेव्हा किंवा नदीकाठच्या ज्या वस्ती आहे झोपडपट्ट्या आहे किंवा घरे आहे ते आमचे वाहून गेलेले आहे तर इथपर्यंत असा जास्तीत जास्त प्रमाणात पाऊस मी तिथे बघितलेला आहे अकोला जिल्ह्यात